माझं नाव दीक्षा नाईक आहे आणि माझा दादा केळझरला राहते आणि तिथे गौतम बुद्धाचं खूप मोठी मूर्ती आहे तिथे गौतम बुद्धाची मूर्तीच तर आंबेडकर बाबांचा पुतळासुद्धा आहे आणि तिथे खूप लोकंसुद्धा येतात तिथे कोजागिरी पौर्णीमाला खूप मोठी यात्रा असते आणि तिथे खूप पुष्कळ लोकं येत असतात आणखी तिथे जेवणाचा कार्यक्रमसुद्धा असतात तिथे तिथचे वातावरण खूपच सुंदर आहे तेथे खूपखूप वेगळेवेगळे झाडेसुद्धा आहे आणि तिकडले रस्तेसुद्धा खूप चांगले आहे आणि तिथले लोकंसुद्धा खूप चांगले आहे बोलायला आणि म्हणून दरवर्षी मी तिथे जात असते आणि तिथला कोजगरी पोर्णिमाला तिथच्या यात्रेचा लाभ मी घेत असते मला हर वर्षी तिथे जायला फारच आवडतात आणि माझं दादा तिथेच राहाते तर तो मला नेहमी सांगत असते की तिथे वेगवेगळे कार्यक्रमसुद्धा राबवण्यात येते आणि खूप मोठेमोठे भंतूजी को किंवा येते